हां रामानंद हॉटेलमधून बोलत आहे का हां नमस्कार सर हां ते कार्यक्रमाकरता मी काल तुम्हाला न दहा लोकां जेवणाची ऑर्डर दिली होती कालच्या डेटला तर ते आमच्या काही घरगुती कारणास्तव ते थोडंसं कॅन्सल करण्यात आलं म्हणजे त्या पत्त्यावर न पाठवता मी आता तुम्हाला एक दुसरा पत्ता देतो त्या पत्त्यावर तुम्ही पाठवा नोट करून घ्या संताजी नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ हां मेन लाईन यवतमाळ हां तर या नवीन पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता ठीक आहे ठीक आहे